विज्ञान आणि तंत्रज्ञानाबद्दल बोलायला गेलं बोलायला गेलं तर काही दशकांपासून आपला भारत देश खूप जास्त ह्या गोष्टींमधे प्रगती करत आहे त्यामुळे विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा आणि तंत्रज्ञानामधे बघायला गेलं तर सोशल मीडिया साठी खूप विकसित झालाय आपला देश जे आजकाल लहान मुलांपासून सगळेच सोशल मीडिया तंत्रज्ञानाचा वापर करतात आणि आहेत बऱ्या गोष्टी ज्या मोहात पडतात म्हणजे बघायला गेलं तर इंटरनेट इंटरनेट लहान मुलांना पण मोहात पाडतं जसं की त्याचे जे सोशल मीडियावरती बऱ्याच गोष्टी आहेत आता सध्या फेसबुक इंस्टाग्राम ह्याचा लहान मुलं खूप जास्त वापर करतात त्याच्यामुळे मला असं वाटतं की हा फेसबुक इंस्टाग्राम जे च आपल्या माहिती तंत्रज्ञानासाठी खूप चांगलं आहे हे पण ह्याचा कुठेतरी म सगळे त्याच्या मोहात पडत आहेत किंवा त्याचं व्यसन लागतं आहे सगळ्यांना की क् आपल्या आजूबाजूच्या माणसांना आपण समजून घेण्यापेक्षा जे गप्पा मारणं किंवा कुठे एकत्र फिरायला जाणं हे सगळं कमी झालं आहे बघेल तो माणूस आपला फक्त मोबाईलमध्ये तंत्रज्ञान म्हणजे बोलतात ना मोबाईलमध्ये अडकून पडलेला असतो पहिल्यासारखं ना काही गोष्टी राहिल्याच नाही आहेत आणि तसं बघायला गेलं तर मलाच जास्त आवडेल की सोशल मिडियावरती लहान मुलांसाठी ज्या गोष्टी करता येतील त्या ज्या गोष्टी करायला त्याच्याबद्दल जाणून घ्यायला मला जास्त आवडेल की मुलांवरती जे संस्कार जे आमच्यावरती जे संस्कार झालेत लहान असताना ते ल आत्ताच्या मुलांवरती होण्यासाठी मला जे काही करता येईल ते मी करण्याचा प्रयत्न करेन न किंवा मग त्याच्याबद्दल काही सोशल मिडियावरती आहे असेल तर मला ते जाणून घेण्यामध्ये जास्त जास्त आवडेल की आत्ताच्या मुलांना जे आपली भावी पिढी आहे किंवा आपला भावी बोलतात ना आपलं फ्युचर आहे भविष्य आहे तर त्यांना त्यांचा पाया मजबूत करणं किंवा त्यांचा एक माणूस म्हणून त्यांनी जास्त विकसित होणं जास्त गरजेचं आहे सध्या करियर शिक्षण हे सगळं आहेच पण जे काही माणूस म्हणून त्यांच्यावर संस्कार व्हायला पाहिजेत ते ह्याच वयात व्हायला पाहिजेत त्या संदर्भात काही तंत्रज्ञानामध्ये काही गोष्टी होत असतील तर त्याच्याबद्दल मला जाणून घेण्यासाठी जाणून घेणं घ्यायला आवडेल जास्त जाणून घ्यायला जास्त आवडेल मला